सांगली परिसरामध्ये साधारण मंगळवारच्या दिवशी दोन एक तास वीज जाते आता या दोन तासांमध्ये जर आपल्याला पूर्वकल्पना असेल तर काहीतरी आपण नियोजन करू शकतो पण अशा प्रकारची पूर्वकल्पना मिळेलच असं नाही तर मंगळवारी सकाळी दोन तास किंवा संध्याकाळी दोन तास अशा प्रकारे वीज जाऊ शकते आता सकाळी गेली तर आपले घरातले दिवे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा तितकासा प्रश्न येत नाही पण संध्याकाळी जर गेली तर मात्र दिवे जातात आणि मग काम करणं कठीण होऊन जातं बरं ज्यांच्या घरी इन्व्हर्टर आहे त्यांचा काही प्रश्नच नाही पण ज्यांच्या घरी इन्वर्टर नाही म्हणजे माझ्या घरी इन्व्हर्टर नाही आहे त्यामुळं वीज गेली की मुलीच्या अभ्यासापासून माझ्या लॅपटॉपच्या कामापर्यंत अनेक ठिकाणी व्यत्यय येतो आणि मग काम करणं अवघड होऊन जातं तर हे झालं दर मंगळवारचा विषय पण समजा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही वीज खंडित झाली तर मात्र प्रश्न असा होतो की झोपायचं कसं कारण उकाड्याने माणूस हैराण होऊन जातो हे घडतंच बरं पावसाळ्यामध्ये जर वीज गेली तर तसा इतकासा प्रश्न येत नाही पण उन्हाळ्याचं मी म्हटलं तसं हा प्रश्न आहेच परदेशात थंड हवामानाचे देश आहे तर तिथं ते हीटर वगैरेचा प्रश्न येतो पण आपल्याकडे हीटर वगैरेचा प्रश्न नाही आपल्याकडं उन्हाळ्याच्या दिवसांमधलाच महत्त्वाचा प्रश्न आहे की उकाडा खूप होतो आपले पंखे बंद होतात आणि मग झोप न झाल्यामुळं अस्वस्थता तयार होते झोप न झाल्यामुळं दिनचर्या बिघडते आणि मग कामात नीटपणे आपल्याला प्रभावीपणे आपलं सादरीकरण करता येत नाही किंवा आपला जो काही पफॉर्मन्स असेल तो देता येत नाही तर हे वीज गेल्यामुळं घडतंच घडतं बरं आता हे जे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वीज जाण्याबद्दल बोलतो आहे आपण तर थंडीच्या दिवसांमधला आणखीन एक प्रश्न मला आठवला की थंडीच्या दिवसांमध्ये जर सकाळच्या वेळेला वीज गेली तर पाणी कसं तापवायचं आमच्या इथं गिजर आहे हा इलेक्ट्रॉनिक गिझर आहे इलेक्ट्रिक गिझर आहे तर मग त्या गिझरचं पाणी तापत नाही मग बायकोची गडबड होते किंवा माझी गडबड होते मग गॅसवर ठेवा पाणी मग गॅसवर स्वयंपाकाची गडबड सुरू असते मग स्वयंपाक करायचा का पाणी तापवायचं का मुलीला शाळेला सोडायचं या सगळ्या गडबडीत धांदल होते धांदल त्यामुळं पावसाळ्यात पण लाईट गेली तर प्रश्न आहेच की तर मग एकूण काय म्हणतो आहे मी तुम्हाला ऋतू कोणताही असो वीज गेली की आपलं आताचं जे जीवन आहे म्हणजे आपलं आधुनिक जीवन म्हणूया वेगवेगळे गॅजेट्स आहेत वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत हो कारण कुठल्याही ऋतूत जर वीज गेली किंवा वीज खंडित झाली आणि तुमचा मोबाईल डिस्चार्ज झाला असेल काम कसं करणार आहे आयुष्य थांबल्यासारखं होतं त्यामुळं वीज खंडित झाल्यामुळं गोंधळ उडणार हे पक्कं ऋतू कोणताही असो